एक नैसर्गिक विज्ञान आहे ज्याने आकाशीय वस्तु आणि घटनांचा अभ्यास केला आहे गणित भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचा वापरुन तर आवडीच्या वस्तूमध्ये जसं ग्रह चंद्र तारे आकाशगंगा आणि धूमकेतूचा समावेश असतो अशा घटनांमध्ये जसं गामा रे रेझ स्पोट क्लाजर ब्लेजर पल्सर आणि कॉस्मिक सामान्यत खगोलशास्त्र पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पुरवणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करते खगोलशास्त्र सर्वात प्राचीन विज्ञानापैकी एक आहे रेकॉर्ड इतिहासाच्या सुरवातीच्या असं सभ्य स्थानी रात्रीच्या आकाशाचे पद्धतशीर निरीक्षण केले यामध्ये बेबलॉनीक ग्रीन भारतीय अमेरिकेत अनेक प्राचीन देशी लोकांचा समावेश पूर्वी खगोलशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्र अशा वेधशाळा वेगवेगळ्या लोकं जसे आता कॅलेंडर वगैरे पाहतो आपण कॅलेंडरवर खगोलशास्त्राच्या नी ह्याच्यानुसारच अमावस्या पौर्णिमा वगैरे ह्या गोष्टीचा असतो तर असंच खगोलशास्त्राचं पुस्तक वाचता वाचता त्याचा म्हणजे आपल्याला धूमकेतू वगैरे ह्या काही गोष्टी आहेत जे चंद्र तारे ग्रहमान यांचा अभ्यास करता करता आवड निर्माण झाली आणि असं जाणून घ्यायचं वाटलं की त्यामध्ये नेमकं काय आहे तर अशाप्रकारे तो छंद मी जोपासत गेलो आणि मला त्यामध्ये भरपूर काही प्रोत्साहन मिळत गेले